माझ्याकडे पाहुणे आले की मी त्यांना हात पाय धुवायला पाणी देते या बसा आणि सर्वात पहिले त्यांना पाणी देते प्यायला पाणी पिणं झाल्यावर त्यांना चहा ठेवते आणि त्यांना विचारते की तुम्ही काय खाणार तुमच्यासाठी काय बनवू आज स्वयंपाक तुमच्या आवडीचाच बनवायचाय जे तुम्हाला आवडते ते बनवते मी त्यांना कोफ्ता खूप आवडते माझ्या हातचा तर मी छान लौकीचा कोफ्ता बनवते आणि त्यांना वाढते माझ्या हातचा त्यांना कोफ्ता खूपच आवडते त्याच्यामुळे मी आवडीनी आणि मनमोकळे करून स्वयंपाक करते मला स्वयंपाकाची इतकी आवड आहे कोणी माझ्या घरी पाहुणे आले की मी अर्ध्या ता घंट्यामध्ये मी पटकन स्वयंपाक करून त्यांना वाढते कांदा पोहे उपमा हे तर माझं तुमच्या हातात काही जादू आहे का म्हणते काय छान बनवता म्हणते तुम्ही म्हणते मला तर तुमच्या हातचा खूप स्वयंपाक खूपच आवडते आणि पाहुणे इतके खूश होऊन जातात की अरे त्यांच्याकडे गेले तर किती छान बनवतात त्या उपमा तर इतका छान बनवते ते फोडणीचे शेवड्या तर खूपच छान बनवते मला तर खूपच आवडते अशा पाहुणे माझी खूश होऊन जाते आलेले